मला सहलीला जायला आवडते जेव्हाही मी सहलीला जाते तर मी जास्तीत जास्त मी समुद्रकिनारी मार्ग जे असतात त्या ठिकाणी मी जाते कारण की मला समुद्राजवळ शांत वातावरण खूप आवडते तिथलं समुद्राचं ज्या लाटा असतात त्या लाटा बघायला आणि त्यांच्यासोबत खेळायला आवडते त्याच्यामुळे मी जेव्हाही कुठे जाते तर मी अशास ठिकाणी जाते जिथे समुद्रकिनारा असतो तिथे तर अशाच प्रकारे मी मुंबईमध्ये जे आहे तर मुंबईमध्ये जुहू बीच आहे त्याच्यानंतर आहे तिथे वर्सोवा बीज आहे तर अशा बीचवरती मी जाते आणि गोव्याला गेली की गोव्याचे जे बीच आहे तिथे मला फिरायला खूप आवडतात तर असे असं होतं किनाऱ्याच्या ठिकाणी मला आवडते आणि काही ऐतिहासिक जी ठिकाणं आहेत जिथे किल्ले वगैरे आहेत तर अलिबागचा किल्ला मला खूप आवडतो तिथे फिरायला आणि अलिबागच्या किल्ल्यामध्ये तिथे एक मंदिरसुद्धा आहे त्या मंदिरामधे खूप छान वाटते ते दर्शन घेतले की त्याच्यानंतर अशा प्रकारे जे वेगळेवेगळे ठिकाणं आहेत ते बघायला मला खूप आवडतात